येत्या वर्षात मी काही नवीन आर्थिक नवकल्पना मांडल्या आहेत ज्याचा माझ्या उद्योगावर सर्वात मोठा परिणाम होऊ शकतो असं मला वाटतं त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजार शेअर बाजारमधे मी माझी गुंतवणूक जी केली आहे त्याचा माझ्या आर्थिक उलाढालीवर प्रचंड मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता मला वाटते कारण ह्या शेअर बाजारातल्या माझ्या गुंतवणुकीचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे मी यात जी गुंतवणूक करतो ही कुठल्याही एका विशिष्ट उद्योजकाच्या कंपणीमध्ये करत नसल्याकारणाने माझं असणारं आर्थिक गुंतवणूक हे कधीही मोठ्या प्रमाणात अधिक वाढू शकत नाही किंवा मार्केट खाली आल्यावरती पडू शकत नाही